युवक बेरोजगार आहेत असं जे काही उठवलं जातं आहे ते फ राजकीय पक्षाने उठवलेलं आहे प्रत्यक्षात आम्हाला माणसं कामाला मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे वेल्डर असो कोणी असो शेतात कामाला माणसं मिळत नाहीत अवलंबून राहावं लागते येतो म्हणतात येत नाहीत पगार वाढवून पाहिजे म्हणतात दिला तरी येत नाहीत त्यामुळं असं म्हणा बेरोग युवक बेरोजगार नाही आहेत तर ते माझ्या मते आं आळशी माणसं भारताला काम नको आहे पटकन पैसे पाहिजेत म्हणजे जसं आता कॉम्प्युटरचं जमाना आहे त्यामुळे क्लिक बटण दाबलं क्लिक केलं की सगळं आलं अशी थोडी लोकांची धारणा झालेली आहे त्यामुळं युवक म्हणतो आहे बेरोजगारी आहे पण मला काय वाटत नाही बेरोजगारी आहे माणसंच मिळत नाही आहेत कामाला बघतो आहे मी त्यामुळं कोणत्याही क्षेत्रात घेतलंंत तर हे असं आहेच विशेषतः शेती ह सारखं जे क्षेत्र आहे ते फार अडचणीचं झालेलं आहे आता कारण अनेक वेगवेगळी ही जरी काय उपक उपकरणं जरी आली असली हत्यारं वगैरे तरी पण ती चालवायला माणसाला तोस तो सुद्धा आम्हाला मिळत नाही आहे ह्यात सगळ्यात महत्त्वाचे काय म्हणता त्याला युवक आहेत त्यांना हेच शिकवायला पाहिजे की बाबा कष्ट करायला शिकलं पाहिजे आम्ही काय करतो आहे काहीतरी ही लाईटची मो हे सारखं शेतीची लाईट मोफत हे मोफत हे मोफत मग कशाला करायचं मला आणि आता लाडक्या बहिणीकडून पैसे मिळालेले आहे मग त्यामुळं काय प्रश्नच नाही ना कशाला कर कर काय करायचं आहे आम्हाला सगळं जर आम्हाला मिळतं आहे आयतंच शासन शिधा पण द्यायला लागलं आहे त्यामुळं खरोखर खेड्यात माणसं मिळायची वानवा आहे मिळत नाहीत माणसं येतो म्हणतात येत नाहीत आवाच्या सवा पैसे मागत आहेत ते शेतकरीला द्यायला पर जमत नाही आणि शेतकरी हा तर आपल्या जगा सगळ्या देशाचा पाया आहे पर ते काय होतच नाही आहे त्यामुळं प्रत्येकानं जरा विचार केला पाहिजे युवकाने नुसता नोकरीला आहे म्हणू नोकरीच कय सगायला काय करायची आहे नोकरी नोकरीला ठेवायसारखं वागा ना तुम्ही युवकांनी असं ठरवावं की मी रोजगारी करणार नाही मी रोजगार ठेवणार निर्माण करणार असं केलं तर ते अधिक चांगलं होईल असं मला वाटतं बुवा धन्यवाद